मी नृत्याविषयी काही प्रसिद्ध युटूब चॅनलपण पाहतात जसे एक चॅनल आहे जशे एक चॅनल आहे त्याचं नाव आहे इशिकाॲजडांसग्रुप तर मी तो चॅनल पाहते आनि टी व्ही कार्यक्रम मी डान्स इंडिया डान्स आणखीन लिटिल चॅम्पियन्स हे सर्वपण बघते आणि व्हिडीओ ते पारंपरिक नृत्य दाखवत का आणि ते हां खूप सुंदर न्यू मतलब कोरिओग्राफी वगैरे करतात मी तेच बघून ते कोरिओग्राफी शिकते वगैरे आणखीन ते कॉपीपण करते आणखीन ते डान्स वगैरे करते जसे जसे माझ्या मतलब मला ते मी कॉपी करून शिकते आणखीन मग मला कुठेपण करायचं राहिलं तर ते मी करते